संपूर्ण भारतामध्ये हिंदीपेक्षा ही अधिक जास्त प्रमाणात वापरली जाणारी भाषा म्हणजे मराठी मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी व्यक्ती ही लहानपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत आदराने बोलत असते त्यांना मान दिले जाते स्त्रियांना मानसन्मान मिळत असते हिंदी भाषा ही बोलायला अवघड तर तसेच लिहायला कठीण असते त्यामुळे मला माझी मराठी भाषा खूप आवडते परीक्षामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र इत्यादी कोणतेही विषय विषयांमध्ये कमी मार्क असतात परंतु या विषयांमध्ये अधिक जास्त प्रमाणात गुण मिळले ज मिळवले जातात कारण ही आपली मराठी आहे मराठी भाषा ही मातृभाषा भाष भाषा आहे त्यामुळे मराठी भाषेचा गर्व असायला पाहिजे आणि हिंदी भाषा ही आपली नाही कारण हिंदी हिंदी भाषा ही बोलायला खूप अवघड आहे त्यामध्ये स्त्रियांना आदर दिले जात नाही म्हणून मला माझी मराठी भाषा खूप आवडते आणि मला मराठी बोलायला पण खूप आवडते